घरी बसून ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा जर आपण बाहेर जाऊन जर ग्राउंडवर जाऊन जर आपल्या फ्रेंडसोबत जर मित्र मैत्रिणींसोबत जर गेम खेळलो तर त्या गेममध्ये वेगळीच मजा आहे ऑनलाईन गेमिंगमध्ये तर ना मनाचा संवाद होत ना काही होत फक्त स्क्रीन टू स्क्रीन थोडे शांती मिळते मनाला पण ग्राउंडवर गेल्यानंतर एकदम फिजिक फिजिकली मेंटली माणूस सर्व रिलॅक्स होऊन जातो ना कसलं टेन्शन ना काही एक्झरसाईज पण होऊन जाते त्यानंतर जो आनंद मिळते ग्राउंडवर गेल्यानंतर जो घाम निघतो तो घरी बसून ऑनलाईन गेम खेळून तो घाम निघत नाही आणि ते जे ते जे मजा असते हॅपीनेस असतो जो ग्राउंडवर गेल्यानंतर एकमेकांला चिडवणं खेळणं हे खूप भारी आहे हे ऑनलाईन गेमपेक्षा